नमस्कार गॅस एजन्सी मी कमलाबाई जाधव मी नुकतीच या आठवड्यामध्ये ऑस्ट्रेलियाहून परत आलेली आहे आणि आता ऑस्ट्रेलिया सोडून कुट पूर्ण कुटुंब आम्ही पुन्हा इथंच राहायला आलेलो आहे त्यामुळे आता कुटुंबासाठी मला गॅस सिलेंडर बुक करायचं आहे मला माझा एल पी जी आय डी आठवत नव्हता आणि सापडत नव्हता त्यामुळं जे जुनं सर्टिफिकेट दिलं होतं त्याच्यावर होता तो तर कारण बरेच दिवस बरेच महिने आता वर्ष हे बंदच होतं गॅस सिलेंडर तर मी तो ऑनलाईन वेबसाईटवरून गुगलवरून शोधून काढलेला आहे माय एल पी जी लॉग इनवरून माय एल पी जी लॉग लॉग माय एल पी जी डॉट इन असं मी गुगलवरून सर्च केलं वेबसाईट ओपन केले आणि त्याच्यावरून मी माझा सतरा अंकी लॉग एल पी जी आय डी शोधून काढलेला आहे तर तो असा आहे सदतीस पन्नास डबल झिरो चोपन्न बारा शहात्तर चौदा तीनशे नऊ हा माझा आय डी आहे आणि मला कुटुंबासाठी आता येत्या दोन तीन दिवसात घर लागलेलं आणि गॅसची गरज आहे तर मला सिलेंडर मिळावा ही माझी नम्र विनंती आहे मी तुम्हाला हां माझा पत्ता पाठवते आहे कमलाबाई जाधव एस टी कॉलनी पाचवी गल्ली विश्रामबाग पाण्याच्या टाकीजवळ सांगली हा माझा पत्ता आहे तर मला लवकरात लवकर मला गॅस सिलेंडर मिळावा ही माझी विनंती आहे अच्छा नोंदणी केल्यानंतर मला एक साधारण चार दिवसामध्ये गॅस घरपोच वितरित होईल अच्छा ठीक आहे ओके पेमेंटची सोय कशी करायची आहे ऑनलाईन पण करता येते किंवा ज्या वेळेला सिलेंडर घरी मिळेल त्याही वेळेला मी पैसे देऊ शकते आहे ओके ओके ओके ठीक आहे मी त्या वेळेला आम्ही पैसे देईन तुम्ही घरपोच गॅस सिलेंडर पोच करावा आणि लवकरात लवकर सहकार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद